हॅलो झोमॅटो कस्टमर केअरमधून तुम्ही बोलत आ मी एक तासा पहिले मी ऑडर केला होता सॅंडविस तर काही कारणास मला ते ऑडर कॅन्सल करावं लागलं कारण मी दुसऱ्या जागी मला अर्जनमध्ये जायचं होतं तर मला ते ऑडर कॅन्सजचा जो रिफंड जो राहते ते माझा पेटीएम वॉलेटमध्ये मला परत व्हावेत तर लवकरात लवकर जसं पण तुमच्याकडून जे होणार ते कृपया ते लवकरात लवकर करून द्या कारण की जे मी ऑडर केलं ते कॅन्सलेशनमध्ये एक तासाचं जर काय तरी परत दाखवताहेत तर तुमच्याकडून जेवढं लवकर होण्याची असेल तर तेवढं लवकरात लवकर तुम्ही ते कार्य करून माझा जो रिफण जो बॅलन्स असणार तो मला पेटीएम वॉलेटमध्ये तुम्ही रिफणमध्ये तुम्ही ते एका तासाच्या आतमध्ये तुम्ही मला टाकू शकता थॅंक्यू